मी आता उन्हाळा चालू होता तर उन्हाळ्याच्या पहिले पहिले मी कूलर घेतला होता ते कूलर खूप चांगला निघाला जसं दुकानदारानी सांगितलं की याची वॉरंटी गॅरंटी पण सांगितलं त्याची सर्विस सांगितली तर त्या सांगण्यावरुन जसं सांगितलं त्यापेक्षा मला त्याची सर्विस चांगलीच मिळाली कूलरची हवा खूप थंडगार लागायची आणि इलेक्ट्रिक कंजेशन म्हणजे लाइटचं बिल पण एक लिमिटपर्यंत यायचं आते जास्त बिल येत असतं पण ते कूलर लावला तरी आपल्याला तेवढंच बिल यायचं हवा खूप गार यायची कमी वेळात जास्त गार करायचं त्यामुळे कूलर पण आम्हाला अर्ध्या रात्री मध्यरात्री बंद करायला लागत असे तर कूलरची सर्विस चांगली आहे आणि क्वालिटी चांगली दणकट आणि पाण्याची पाणी पण फेकण्याची त्याची कॅपॅसिटी जास्त होती एकदा टब भरला तर रात्रभर भरायची गरज नव्हती त्यामुळे त्या कूलरची क्वालिटी आणि त्या कूलरची हवा आणि जसं त्या दुकानदारानं सांगितलं त्यापेक्षा चांगलंच निघालं आणि कूलर खूपच छान चांगला होता